हां हॅलो खासबाग मिसळ ना हां मला जरा चौकशी करायची होती आम्ही एकवीस माणसं येणार आहे तर मग मिसळ तुमच्याकडे कशी मिळते काय रेट आहे

समजा आम्ही नाही आलो तर तुम्ही पार्सल देऊ शकाल का हो का हां हां मग होम डिलेवरी करू शकाल ना आम्ही राहतो मंगळवार पेठ

बरं मिसळीचं पेमेंट करीन मी ऑनलाईन त्या दिवशीचं म्हणजे होम डिलिवरी मिळाल्यावर पण मला जरा चौकशी करायची होती ही रेग्युलर मिसळ मिसळ आहे का थाळी मिसळ आहे

सोलकढी आणि पापड आणि काय काय येतं त्यात मग बाकी हां हां हां म्हणजे एक्स्ट्रा मिळणार कारण पार्सल म्हटल्यावर एक्स्ट्रा कट बिट पाहिजे ना आम्हाला म्हणून म्हटलं हां हां हां एक्स्ट्रा पाहिजे बरं दही मिळेल की नाही दह्याचे वेगळे का तीन प्लेट दह्याचे दहा रुपये बरं बरं बरं आणि एक्स्ट्रा कांदा लिंबू बरं बरं मग म्हणजे तुमच्या ह्याचं उघडा असण्याचं टायमिंग काय हॉटेलचं बंद करता आणि म्हणजे क्लोज असं विकली हे काही नाही आहे तुमची सुट्टी काही नाही आहे हॉटेलची नाही बरं बरं बरं चालेल चालेल मग म्हणजे मी ऑर्डर तुम्हाला कळवीनच त्याच्यात प्लेट वाढवल्या तर आधल्या दिवशी तुम्हाला सांगितल्या प्लेट वाढवून तरी चालेल ना तुम्हाला हां बरं हां बरं बरं बरं चालेलाय बरं मग ते ओलं खबरं येतं का मिसळीला देत थोडी कोथिंबिर ओलं खोबरं नाही आहे का तुमच्याकडे बरं बरं आणि मग जर आम्हाला हवं असेल तर सांगितलं तर किती चार्जेस पडतील बरं बरं म्हणजे सांगितलं तर तसं देणार नाही तुम्ही बरं बरं बरं चालेल आहेत बाहेरचे येणारे आहेत मग मी तुम्हाला कॉल करून ऑर्डर देते हांं चालेल मीडियम बनवा मीडियम बनवा हां चालेल चालेल चालेल ओके ओके हां ओके हो हो हो चालेल चालेल थँक्यू धन्यवाद